आज रोजी राज्यात डिजिटलाझेशन जागतिकीकरण सस्टेनेबिलिटी इनोव्हेशन या माध्यमातून बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत आज लोक वेगवेगळ्या उद्योगात खूप जास्त गुंतत आहेत आणि स्मार्ट सिटी करण्याचादेखील प्रयत्न करत आहेत आज ज्या पद्धतीचे यश त्यांनी उद्योगात मिळवलेले आहे किंवा संपादित केलेले आहे ते अतिशय वाखणण्यासारखे आहे आणि त्यामुळे बऱ्याचश्या घडामोडी किंवा बरेचसे बदल हे या राज्यात झालेले आहेत स्मार्ट सिटी किंवा प्रत्येक ठिकाणी बिझनेसला वाव देणे हे आज महत्वाचे झालेले आहे आणि त्या माध्यमातून त्या राज्याचा विकास करणे हे अतिशय सुलभ आणि सोपे झालेले आहे